काही दिवसाआधी मी मॉलमध्ये फिरायला गेले होते फिरता फिरता मला एक इलेक्ट्रॉनिक शॉप दिसले मग मी त्या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये गेले तिथं मला लॅपटॉप खूप आवडला मी लॅपटॉप चेक केला लॅपटॉपचे फीचर्स खूप छान होते आणि तो कमी रेटात पण होता त्या एच पी चा लॅपटॉप आहे मी त्याला घेतला मग घरी आणला त्याला यूज केला त्याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहे त्या लॅपटॉपमध्ये कीबोर्ड लाईट पण आहे त्याला यूज केला मला तर लॅपटॉप खूप आवडला त्याच्यामध्ये खूप सारे चांगले चांगले फीचर्स न्यू न्यू फीचर्स आहेत यूज करण्यामध्ये पण तो खूप चांगला आहे खूप सॉफ्टली यूज होते त्याच्यासोबत मला लॅपटॉपसोबत माउस आणि एक्स्ट्रा कीबोर्ड पण फ्री मिला मिळाला आहे हेडफोन पण फ्री मिळाले आहे तर मला तो लॅपटॉप खूप कमी रेटामध्ये खूप परवडला असं मला वाटतं आहे